आमच्या भागामध्ये प्रसिद्ध अशा शाळा असल्यामुळे आम्हाला कुठेही जाण्याची गरज पडत नाही आमच्याइथे नर्सरीपासून तर बारावीपर्यंत हायर एज्युकेशन आहे आमच्याइथे जिल्हा परिषद शाळासुद्धा आहे आणि तसेच प्रा प्रायवेट संस्थासुद्धा आहे पण तेथे को ॲडमिशन कुठलीही प्रायवेट संस्थामध्ये सुद्धा ॲडमिशन घेण्यासाठी कुठलाच खर्च येत नाही किंवा कुठलीही फी भरावी लागत नाही त्यामुळे आमच्याइथली सध्याची तरी शिक्षण संस्था चांगल्या प्रमाणात चालू आहे हो आमच्याइथे बारावीपर्यंत शिक्षण असल्यामुळे हायर एज्युकेशनसाठी आम्हाला तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते पण सध्याच्या तरी काळात आमच्यायेथील नर्सरीपासूनचे तर बारावीपर्यंतचे एज्युकेशन चांगल्याप्रकारे आहे तसेच आमच्याइथे कृषी विद्यालयसुद्धा आहे म अदर बाहेर ठिकाणचेच विद्यार्थी आमच्याइथे कृषी च्या कृषी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी येतात हेही एक आमच्याइथले चांगले कॉलेज आहे जे नाव नावाजलेले आहे त्या त्यामुळे आमच्या गावातील मुलांना शा सध्या तरी शाळेकरिता बाहेर श शहराच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी हायर एज्युकेशनशिवाय जाण्याची गरज पडत नाही